आम्ही खेडेगावात असल्यामुळे शेती आमची चौ चौदा गुंठच आहे पण ती वडोलो वडीलोपार्जीत असल्यामुळं ती शेती सासरे वारल्यानंतर आमच्या नवऱ्याच्या नावे करायची होती तर त्यांचा मृत्यूचा दाखला आणा पुन्हा त्यांची नावं असल्यामुळं ते असं नावावर होत नव्हतं चाळीस पन्नास हजार रुपये खर पैसे लागत होते त्यामुळं एवढं देणं आम्हाला अशक्य होतं आणि कागदपत्रं गोळा करणं पण तितकं अवघड होतं की शेवटी ते झालेली नाही एवढंच आणि कागदपत्रं हे आणा त्याला लय गोळा कराय लागत होते त्यामुळे तिला अजून नावावर केलेलीच नाही जमीन अशीच राहिलेली आहे तसंच आम्ही घरे पण बांधलेली आहे त्या जागेवरच अजून आमच्या नावावर काहीच नाही शेती पण नाही हे पण मोदीचे पैसे मिळतात पाचसहा हजार रुपये ते पण आम्हाला भेटत लाहीत कारण जमीनच नावावर नाही कागदपत्रच आमचे अपुरे आहेत पूर्ण कागदपत्रं नसल्यामुळं ते काहीच काम होत नाही